घराच्या दारात आणि उंबऱ्यावर शेणाचा सडा घालण्यामधे बरेच काही आख्यायिका आहेत आणि गायीच्या शेणाचा सडा टाकल्यामुळे जे काही वैज्ञानिक तर्क आहेत वैज्ञानिक दृष्टिकोन आहेत ते दृष्टिकोन असे की सडा टाकल्याने जे काही रोगाचे विषाणू आहेत विषाणू हे घरात येत नाहीत आणि त्याच्यामुळे आरोग्य चांगले राहते आणि दुसरी अशी गोष्ट जे काही भुताटकी वगैरे असते किंवा इतर काही जे असते ते घरामध्ये येत नाही आणि शेणाच्या म म्हणजे सडा घातल्याने घर अगदी स्वच्छ राहते स्वछता राहतेच पण एकदम चांगलं आणि आनंदान आनंददायी वातावरण निर्माण होते असे बरेच तर्क वितर्क घराच्या दाराव् वरच्या उंबरावर शेणाचा सडा घालण्याचे आहेत असे मला माहिती आहे